नवरात्रीमध्ये जे दुर्गादेवी जे बसवतात मग सगळे मोहल्यातले लोक दुर्गादेवी बसवतात रोज तिची दोन टाईम आरती होते आणि दोन टाईम प्रसाद पण वेगळा वेगळा बनवल्या जाते त्यामध्ये नऊ दिवस लोक उपवास पण करतात देवीच्या नावाचे कोणी बिना पायाची चप्पल घालून करतात तर प्रत्येकाचे वेगळे वेगळे उपवास असतात आणि त्यामध्ये तो एक असा आमचा भारतीय फेस्टिवल आहे आणि तो जो फेस्टिवल आहे त्यामध्ये अशा खूप काही गोष्टी आहे ज्या तुम्ही इन्जॉय करू शकता आणि देवीचा दे आणि त्या फेस्टिवलमुळेच तुम्हाला त्याच्यातला आनंद घेता येते आणि सम एक्झाम्पल दिवा दिवाळी आपण सेलिब्रेट करतो त्याच्यामध्ये फराळ बनवतो आणि घराला घरांची साफसफाई करतो लायटिंग्स वगैरे पूर्ण घरालाच चमकवूनच टाकतो आणि त्यामध्ये पण असे नवीन नवीन नवीन कपडे घेतो आपण सगळं नवीन आणि घरातले जे लोखंडाच्या वस्तू असतात त्या पण धुतात आणि त्यांना त्यांची पण पूजा करतात आणि होळीमध्ये असं म्हणतात की राव होळीमध्ये जे अशा काही ज्या आपल्या मनात वाईट गोष्टी आहे किंवा असा वाईट हेतू आहे तुमच्याबद्दल दुसऱ्यांबद्दल काही तर त्या होळीमध्ये जेव्हा होळीला पेटवते तेव्हा ते पण त्याच्यामध्ये हे करून टाकायचं आणि तिथून नवीन असं आयुष्य सुरू करायचं असे म्हणतात ते जे जुने लोक आहे आपल्या आजी वगैरे असे सांगतात पण त्यांचं पण एक बरोबर आहे की अशा निमित्ताने आपल्याला म्हणजे त्या व्यक्तीबद्दल ओढ वाटते आणि असं काय दुसऱ्यांच्याबद्दल कोणी कितीही वाईट वाटलं तरी आपण त्यांच्याशी चांगलंच वागायचं आणि होळीमध्ये जे आहे आपण आपल्या मनोकामना पण सांगू शकतो आणि त्याच्यामध्ये दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदन असतो आणि त्यामध्ये छोटे मुलं वगैरे सगळेच जणं मस्ती करतात कलर वगैरे खेळतात आणि त्याच्याचमुळे सगळेजणं सुख हॅप्पी होतात आणि होळीमध्ये खूप काही असं बनवले जाते घरी म्हणजे नवीन नवीन डिशेस आणि नवीन नवीन माहिती सांगतात होळीबद्दल की कसं काय झालं होतं काय नाही आणि त्याच्यासमध्ये आपला आणखी एक फेस्टिवल म्हणजे दसरा तो नवरात्रीमध्येच येतो आणि त्याला पण रावण जाळतात त्याच्यामध्ये पण असंच म्हणतात की रावणानी सीतेचं हरण केलं होतं त्यामुळे त्याचं त्याला जाळतात पण त्याच्यामुळे पण त्याच्यामध्ये पण एक लॉजिकल गोष्ट आहे त्याचं म्हणजे असं कोणाला वाटते की ती गोष्ट चुकीची आहे किंवा म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत असते पण त्या गोष्टीमधून काय हे मिळतं आहे बोध हे आपल्याला बघायला पाहिजे